हॅलो हां टेलर मॅडम तुम्हाला नमस्कार फोन मुद्दाम अशासाठी केला होता की मागच्या महिन्यात मी तुमच्याकडे एक माझा ड्रेस शिवायला टाकला होता अनारकली माझं नाव सोमण माझ्याकडे लग्न आहे हां लग्न आहे म्हणून मी त्याच्यासाठी माझा ड्रेस शिवायला टाकला होता पण झालं आहे काय की थोडेसे मला त्याच्यामध्ये चेंजेस करून हवे आहेत तर देऊ शकाल का नाही बिघडला नाही आहे पूर्ण असा पण मला त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून हवे आहेत एक तर बाही लांबी म्हणा किंवा थोडंसं कट फिटिंग थोडंसं करू करून हवं आहे तर असं तुम्ही देऊ शकाल का म्हणजे एक असं करून द्यायची वेळ तुमची ठरलेली आहे का का काय कधी घेऊन येऊ

हो स्वतः आले होते मी मला बरोबर एक ड्रेस पण घेऊन आले होते आणि दोन्ही प्रकारे झालं ते बहुतेक काहीतरी तुम्ही ज्याला शिवायला दिलात किंवा तुम्ही शिवलात मला माहिती नाही शिवला कोणी ते तुमच्याकडे कारागीर असतील तर कोणी वेगळ्या ह्याने शिवला असेल पण थोडंसं फार जास्त चेंजेस नाही आहेत पण थोडेसे चेंजेस मला करून हवे आहेत तर तेवढे किरकोळ तुम्ही करून द्याल का तुमच्याकडे लोड खूप आहे कामाचा मग वेळ होईल नाही

बरं बरं बरं

बरं नाही किरकोळ बदल आहेत मला फिटिंग थोडं अजून टक आतनं घालून हवे आहेत आणि थोडं बाही लांबी थोडी कमी जास्त करून हवी आहे तर तसं हां मी चालेल मी थांबून करून घेतलं म्हणजे तसं होणार असेल असेल तर तुम्ही तसं मला सांगा म्हणजे मी थांबते किंवा मी तुमच्याकडे देऊन माझी तासभर कामं करून येते बाकीची तोपर्यंत तुम्ही करून ठेवा तसंही करू शकतो ना आपण हां हां हां ते जास्त बरं पडेल बरोबर बरोबर ते जास्त बरं पडेल कारण तिथे घालून बघितला तर मला पण नाहीतर परत घरी येऊन परत काही हवा असेल तर तसं नको यायला कारण तो लग्नाचा ड्रेस आहे त्यामुळे त्याच्यात तो जरा महागाईचे कापड वगैरे आहेत त्यामुळे त्याच्यात जास्त हे नको हां तर द्या आणि ज्यांनी तुम्हीच शिवला आहे का कारागिरांनी नाहीतर मग त्या कारागिराला पण तेव्हा बोलवून घ्या वाटल्यास म्हणजे मग

ओके मग प्रश्नच नाही प्रश्नच नाही तरी चालेल तरी चालेल तरी चालेल मग आपण आता असं करते मी दुपारच्या वेळेतच येते त्यामुळे तुम्हा म्हणजे मलाही तेव्हाच वेळ असतो सकाळी किंवा संध्याकाळी नको यायला गर्दी असेल तुमच्या दुकानात बरं बरं ओके ओके मी मग नाही परवा नाही मी उद्याच येते दुपारी उद्या दुपारी मी तो ड्रेस आणि परत आता मापाचा काही घेऊन येऊ नको ना हां मग आता तुम्ही आता घालूनच बघून तिथल्या तिथेच आपण ते कम्प्लीट करूया हां चालेल ठीक आहे भेटू उद्या मग आपण मी येते दुपारी अच्छा थँक्यू